शेती आणि शेतकरी आज दोन्हीही घटक आस्मानी आणि सुलतानी संकटाच्या जाळ्यामध्ये अडकलेला आपल्याला दिसून येतो निसर्गात झालेला बदल उन्हाळा आणि पावसाळा यांचा संमिश्रपणा जाणवतानी होणारं नुकसान हे शेतकरी आज रोजी टाळू शकत नाही आणि अशा वेळेस त्यावर आत्महत्यासारखा प्रसंग ओढावला जातो शिवाय शासन याकडे पाहिजे त्या दृष्टिकोनामध्ये लक्ष देत नाही ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई न मिळता ज्यांचं नुकसान झालेलं नाही त्यांना अवाच्या सव्वा या ठिकाणी पैसा मिळतो शिवाय ज्या वेळेस शेतकरी आपल्या अतिशय मोठ्या कष्टाने शेतामध्ये राबराब राबून आपली शेती पिकून तयार करण्यात आलेलं उत्पन्न ज्या वेळेस मार्केटिंग करण्यासाठी मार्केटेत मार्केटमध्ये जातो त्या वेळेस त्या ठिकाणी त्याचं सहस्र किंवा द्रौपदीहरणसारखा प्रकार आपल्या निदर्शनास येतो त्या ठिकाणी त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही शिवाय केव्हा केव्हा निसर्गाने जर मधामध्ये मुसंडी मारली तर त्यांचा पूर्ण माल बाहेरच्या बाहेर भिजून जातो पण अशा वेळेस शासन केव्हाच त्याला मदत करतानी कुठंच दिसून येत नाही